लोक भेटी देत असतात अशी भारतातील अनेक धर्मस्थळं आहे जसं की केदारनाथ जिथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप रश असते शिवलिंगाची पूजा केली जाते भोलेनाथाला दुध वाहिले जाते दुध हळदीचे हळदीनं स्नान केलं जाते कुमकुम टाकले जाते त्याच्यानेसुद्धा स्नान केलं जाते अनेक भारतातील अनेक ठिकाणाहून लोकं येतात तिथे परंपरा आहे आणि तिथली परंपरा जे आहे ती ती पूर्ण करतात तिथले जे सगळेजणं मिसळून तिथे भोलेनाथाचं उत्सव मनवतात खूप तिथे खूप रश राहाते सगळेजणं मिळून सगळे जातीतले धर्मातले लोकं मिसळून तिथे भोलेनाथांची पूजा करतात तशीच वैष्णो देवी आहे जिथे नवरात्राच्या दिवशी खूप रश रहाते देवीला पुजलं जाते तिज तिला देवीला पुजलं जाते तिला साडी सगळं दागिने वगैरे घालवले जाते आणखीन अनेक धर्माचे लोकं येतात तिथे देवीला पूजतात तिथे देवीच्या स्थानामध्ये गरबा खेळतात दांडिया खेळतात गुजरातमध्ये हा सण खूप साजरं तरीकेने केला जाते आणखीन केदारनाथ बद्रिनाथ इथे पण खूप प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जाते आणखी अनेक स्थळं आहेत जिथे भारतातील अनेक लोकं येतात भेटी देतात आणि उत्सव साजरा करतात